माझी चित्रकला सुधारण्यासाठी मी शाळेत असताना इंटरमिजिएट आणि एलिमेंट्री ह्या ड्रॉईंगच्या परीक्षा होत्या त्या दिल्या ज्याच्यामदे ड्रॉईंग संबंधी वेगवेगळे विषय होते जसं निसर्गचित्र आहे किंवा व्यक्तिचित्र आहे किंवा पोर्ट्रेट ड्रॉईंग आहे हे आम्हाला आमचे शिक्षक शिकवायचे प्रत्यक्ष वर्गामध्ये त्यानंतर जेव्हा आम्ही मोठे झालो तेव्हा आता जो जमाना आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऑनलाईन जसं यूट्यूबवर किंवा फेसबुकवर नवीन नवीन तुमचं ड्रॉईंग सुधारण्यासाठी किंवा ड्रॉईंग कसं चांगलं काढावं यासाठी त्याच्यावर चांगले चांगले व्हिडिओ असतात चांगल्या चांगल्या सूचना असतात त्याचा वापर करून मी माझं ड्रॉईंग जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करतो